भारतातील एक मुख्य धार्मिक स्थळ म्हणजे एक आमच्या या महाराष्ट्रात आहे पंढरपूर पंढरपूरमध्ये छान एक विठ्ठल आणि रूकमाईचं मंदिर आहे तिथे वारी निघत असते भजन वगैरे भजनांच्या त्या वाऱ्या कीर्तन आणि छान मोठी अशी मोठ्ठी वारी निघत असते आणि दरवर्षी लोक तिथे जातात एकतरी भेट देऊन येतात आणि आता आमच्या याच्यामध्ये राम मंदिर पण झालं आहे आणि तिथे पण लोक म्हणजे वेगवेगळ्या देशातून आलेले लोक आणि वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे लोक पण तिथे येऊन भेट देतात आणि त्यांचा उत्साह त्यांचा उत्सव साजरा करतात आणि ते एक ते एक अयोद्धाधाम आहे ते म्हणजे रामाचं मंदिर आहे तेथे जाऊन आणि तेथे राहून आम्हाला खूप खूप छान वाटते आणि ते म्हणजे एक आमच्यासाठी इंटरनॅशनलच आहे खूप खूप छान आहे ते